हां माझे सहकारी मित्र गणित विज्ञानाचे क्लाशेश ट्यूशन्स घेणारे मोठमोठ्या प्रमाणात आहेत भारतातले अभ्यासक्रम तुलनेत कठीण आहेत कारण बीजगणित अंकगणिताबरोबर भौतिकशास्त्र आणि मॅथेमॅटिक्स सायन्सचे विषय असल्यामुळे तर आमचा काही हा विषय नाही आणि त्यापेक्षा महत्त्वाचं गणिताचे ट्यूशन जे घेणारे लोक आहेत ते अतिरिक्त वर्ग मात्र घेतले जातात रविवारच्या दिवशी सुट्टीच्या दिवशी आमच्या मॅथेमॅटिक्सच्या टीचर गणिताचे शिक्षक आणि त्यांचे सहकारी हे प्रामुख्याने गणिताचे ट्यूशन्स घेतात आणि विज्ञानासारख्या विभागाकडे गणिताला विशेष महत्त्व आहे इंजिनिअरींगकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गणिताचा अभ्यास करण्यासाठी खऱ्या अर्थानं ट्यूशनची गरज भासते कारण सगळ्याच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये वर्गामध्ये उत्तरं सुटतील असं नाही त्यामुळे ते विद्यार्थी पुन्हा काही जास्त वेळ गणितासारख्या विषयाला घेऊन प्रामुख्याने अधिक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यासाठी ट्यूशनला आज बऱ्यापैकी महत्त्व आलेलं आहे शाळांमधून टिशन ट्यूशन घेतल्या जात जातातच पण बाहेर खाजगी ट्यूशन्सला सुद्धा मोठ्या प्रमाणात आमचे मित्रमंडळींच्या काही ट्यूशन्स आहेत तेथे विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणात आम्हाला बघायला मिळते एक ट्यूशन हेसुद्धा एक फॅड झालेलं आहे असं म्हणाय हरकत नाही कारण विद्यार्थी तेवढा काळ किमान किमान त्या ट्यूशनच्या कालावधीत तर त्या विषयासाठी वेळ देतो त्याच्यामुळे प्रामुख्याने हे विद्यार्थी अधिक जोमाने त्या विषयाचा गणिताचा कठीण विषयाचा अभ्यास करू शकतात